काय करायलाय सा हां हां कॉलेजमध्ये आला नाही का आज हां ते मॅडम काय म्हणत होत्या झालं दोन तीन दिवस काय काय इ फीसचं करा तीन कार्यक्रमाचं तेच तुम्ही आला नाही सा भेटला नायसा

ते हां त्यावेळेस आलो की हां त्यावेळेस आलो की त्या दिवशीचंच ते हे करूया आणि मग पुढचं एफेसीचा कार्यक्रमाचं ठरवूया

हो हो डान्स ग्रुप डान्स तीन पाहिजे सूत्रसंचालन आणि कोण करते बघायला पाहिजे मेन हां चालतं आहे

तुम्ही मागच्या ब केलतासा बघा ती तशीच सेम करा फक्त त्यातच आपल्या ह्या कार्यक्रमाचं घाला फर्स्ट यिरवाली काय करतील म्हणजे पार्टिसिपेट झाली तर घेऊया त्यांना थोडंच मी आणि आहे च मग सगळी ते करायला पाहिजेल ओ कारण का नताय तसं लिहायचं पण आहे ना त्यामुळे करायला पाहिज होते

स्टार्ट आहे आणि काय नाही म्हणजे जमलं तरी आपला मागचा तो गणपतीचा आहे डान्स तो तो एक स्टार्टिंगला करायचा म्हणायला लागले आटायर वगैरे चेंज करूया आणि करायचा तो सगळ्यांना घेऊया होय ते पण आहे आता पासून कसं ओ जरा प्रॅक्टिस करायला घेतली तर कुठं येईल कॉलेजला पण येऊ प्रॅक्टिस तर एवढच जमत नाही ना चालेल मग हो आज हां करायला पायजेल हो तेच आणि सूत्रसंचालन कोण घेते बघत जरा इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये असं वेगवेगळ्या लैंग्वेजमध्ये या घ्यायला पायजेल हो मग दिसून यायला पाहिजे चांगलं वाटल हो हो हो

राबवतात नाही आणि मागच्या वेळे डान्स बसवला त्यावेळी शिवानी दिदीनं बसवलेला मी हां मग तिला एकदा फक्त आपण जरा प्रॅक्टिस केली की नाही तिला म्हणू की येऊन जरा तु बघून जा म्हणजे काय काय जरा असं एकसारखं होतात काय स्टेप उगाच सगळं हे नको नाही ह बसूया हां दुसरं मी म्हणायला लागलंय एक समूहगीत असं म्हणूया वातावरण तेच जरा स्वागतगीत स्वागतगीत हा हां ते होय होय सामाजिक बांधिलकी किंवा समाजातील विविधता आता सणांची वगैरे विविधता आपल्याला त्यातनं दाखवता येते की चालते तसलं काय तर करुया म्हणायला लागले बघूया

चालते

चालते चालते चालते तेचं म्हणलं तुम्हाला तर फोन लावून विचारूया चालते ठेवू काय मग आल्यावरती बोलूया चालते चालते ठीक आहे ठीक आहे ठेवू मग